हो जर मला संधी मिळाली तर भारतातली महाराष्ट्रातली मी महाराष्ट्र राज्यातील एक कला प्रकारचं सुंदर लावणी आहे आणि त्यांचे पारंपरिक नृत्य आहे लावणी ते आणि जे आपले सांस्कृतिक कार्यक्रमातील आपण डान्स करतो ते मला दाखवायला खूप आवडेल इतर दिशांना कारण की त्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे आणि खूप सुंदर त्यांची वेशभूषा असते